हॅलो अ जय रेस्टॉरंटमध्ये फोन लागलेला आहे का अ सर मी संगीता गावंडे बोलत आहे मलकापूरमधून अ मला सर तुमच्या रेस्टॉरंटमधून अ जेवण ऑर्डर करायचं होतं हो सर जवळपास पाचशे लोकांचं हवं होतं मला संडेला संध्याकाळचा प्रोग्रॅम आहे माझ्या मुलीचा बड्डे आहे सर हो सर तर तुम्ही मला देऊ शकसाल ना संडेला हो सर हो बड्डे माझ्या मुलीचा घरीच आहे त्यामुळे तुम्ही कॅटरर्सवाले घरीच बोलवू शकता हा कार्यक्रमाच्या अ एक तास आधी आले तरी चालेल हो घरी हो ॲड्रेस सांगते ना गृहलक्ष्मी नगर गजानन महाराजच्या मंदिराच्या मागे मलकापूर हो सर सर जेवणामध्ये कायकाय पदार्थ राहणार आहे तुमचे जे डिश राहणार आहे जेवणाची तीन भाज्या

चपाती आणि राईस ठीक आहे सर त्याच्या व्यतिरिक्त जर मला एखादा पदार्थ मागवायचा असला तर तुम्ही मला देऊ शकता का हां मला पुरणपोळी मागवायची होती सर पाचशे लोकांना तुम्ही देऊ शकता का ठीक आहे ना सर हो चालेल हा काही वरखाली शिल्लक झालं तरी चालेल सर हो सर आणि सर एक सांगायचं होतं की जेवण थोडंसं कमीच तिखट बनवा कारण कसं आहे आमच्या प्रोग्राममध्ये ना लहान मुलांची संख्या जास्त आहे आणि वयस्कर लोकन पण खू वयस्कर लोक पण आहेत खूप हो त्यामुळे त्यांना कसं तिखट वगैरे जास्त चालत नाही सर म्हणून जेवण थोडंसं तुम्ही कमीच तिखट बनवा

आणि पुरणपोळीचं तर तुम्हाला माहीतच आहे तुम्ही करू शकता ना उपलब्ध हो सर संडेला राहणार आहेसा हो सर संध्याकाळी तर कॅटरर्सची तुमची जी मुलं आहेत ती येऊ शकतील ना हो सर हां हां वेळेवर आले पाहिजे नाही तर मग कसं आहे बड्डे झाल्याबरोबर आपल्याला लगेच जेवण बनवायचं आहे ना त्यामुळे बोलत आहे मी हो सर ठीक आहे ना फक्त विशेष एवढंच तुम्ही लक्षात ठेवा की जेवण आपल्याला कमी तिखट हवं आहे आणि याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला नवीन खाद्यपदार्थ माझा सांगितलेलाच आहे की मला पुरण पोळी हवी आहे म्हणून हो सर चालेल ना करू शकता ना तुम्ही ते ॲडजस्ट बरोबर हो हो घरी आले तरी चालेल हा माझ्या घराच्या तुम्ही साईडला तिथं ग्राम पंचायत आहे तिथे येऊन कॉल जरी केला तर आमच्या घरचे येऊन तुम्हाला पिकअप करू शकतात ना कॅटरर्सवाल्यांना ठीक आहे सर पेमेंट मग सर डायरेक्ट कॅश ऑन डिलिव्हरी करायची आहे की ऑनलाईन करायची आहे तुम्ही सांगा तुम्ही सांगा आम्ही तसं करून टाकू मग हो सर चालेल ना मग मी कॅश ऑन डिलिव्हरी पण करू शकते हो सर ठीक आहे मग संडेला सर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जेवण तुम्ही पोचवून द्या आमच्या घरी ओके सर